आम्ही आमच्या पाहुण्यांना इथे जवळच धारशिवमध्ये राहतो आम्ही त्यामुळे जवळच हे आहे न धाराशिवच्या लेण्या आहेत त्यामुळे तिथे पुरातन अशा लेण्या आहेत खूप छान पर्यटन ठिकाण खूप छान आहे तिथं भरपूर झाडे हे आहे आणि इथे जवळच हातलादेवीचं पण खूप छान असं मंदिर आहे उंचावर आहे ते भरपूर झाडं आहेत मुलांना खेळायला पण आहे तिथे आणि खूप प्रकारचे औषधी वनस्पती पण आहेत आणि खाली उतरले की मोठं तळं आहे त्याच्यामुळे निसर्गरम्य असं धाराशिवचं खूप छान असं हातलादेवीचं मंदिर आहे आणि जवळच रामलिंगाचं पण आहे बालाघाट मं ह्याच्यात डोंगरात रामलिंगाचं महादेवाची पिंड आहे मोठ्ठी आणि खूप पायऱ्या आहेत खाली उतरून पायऱ्या उतरून जायचं खूप छान असं मंदिर आहे अभयारण्य आहे